माझ्या डान्स रुटीनसाठी मी संगीत निवडतना काय करते मी एक एक ज्या गाण्याचं आहे एक एक पार्ट स्वतः ऐकते त्यावर कोणत्याच स्टेप बसवता येईल याचा मी विचार करते कारण आपण जेव्हा नृत्य करतो ते आपले हावभाव आपली बॉडी स्ट्रक्चर आणि जे संगीत आहे हे जिथपर्यंत फ्युजन होत नाही तिथपर्यंत आपण त्याच्यातून चांगली कलाकृती निर्माण करू शकत नाही त्यामुळे संगीत निवडणे कोणत्या डान्स गाण्यावर आपल्याला नृत्य करायचं आहे हे निवडणे हा सगळ्यात मोठा भाग आहे तर संगीत निवडण्यासाठी मी जास्तीत जास्त जुने आणि नवीन गाणे याचं कॉम्बिनेशन घेण्याचा प्रयत्न करते कारण की आपण असं केलं तर त्याच्यात दोन्ही पण आधुनिकता आणि पारंपरिक सांस्कृतिक ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात येतात आणि संगीत हा ही महत्त्वाची बाब असल्यामुळे त्यामुळेच आपल्याला प्रेक्षकांचे जे आहे मनो मनात उतरू शकतो आपण आणि त्यांची मने जिंकू शकतो तर अशा पद्धतीने मी माझ्या संगीत निवडते की लोकां लोकं आनंदी झाला पाहिजे